दहा वर्षापूर्वी आम्ही आमचे आठ दहा मित्र होतो आणि प्रत्येकाकडं बाईक होती त्यावेळेस आम्ही धाराशीव ते कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनासाठी गेलो होतो जाताना खूप अनुभव आला मज्जा केली आणि महत्त्वाची गोष्ट एकमेकाला व्यवस्थित हेल्मेट वगैरे सगळं जो गाडी चालवतो आणि जो पाठीमागं बसला आहे त्याला पण आम्ही हेल्मेट दोघांनीही कंपल्सरी घातले होते आणि महत्त्वाची गोष्ट जातानाही कडेनं गेलो येतानाही कडेनं आलो आणि महत्त्वाची गोष्ट की आमचे सगळे मित्र जे होते ते खूप ड्रायविंग पण चांगली करत होते खूप मजा मस्ती केली आणि इथल्या दुकानातल्या कामातून वेळ काढून अचानक आमचं ठरलं आणि आम्ही जाऊन आलो दर्शन पण आमचं कोल्हापूरला चांगलं झालं आम्ही व्यवस्थित गेलो आणि वापस पुन्हा धाराशिवला पण आम्ही व्यवस्थित सगळेजण सुखरूप आलो